हॅलो हल्दीराम रेस्टोरेंट मी काही वेळाआधी तुम्हाला जेवण मागवलेलं होतं जेवणामधे मी डाळभाजी मागवलेली आहे एक मिक्स वेज मागवली आहे एक वेज पुलाव मागवलेला आहे आणि आठ चपात्या मागवलेल्या आहे तर हे जेवण मला किती वाजेपर्यंत मिळेल मला थोडं तुम्ही सांगू शकता का मला ते जाणून घ्यायचं आहे कारण मला लवकरात लवकर हवं आहे जेवण आणि माझा पत्ता जो आहे तो आहे रामबाग कॉलनी अकोला इथे मला हवं आहे तर कृपया तुम्ही मला एकदा ते कन्फम करून सांगा की किती वेळ लागेल मला जेवण मिळायला